सर्वप्रथम मी त्यांना ट्रेनचे तिकीट काढून देईल त्यांना जे काही प्रवासामध्ये लागणारे साहित्य आहे ते त्यांना देणार त्यांना जे काही खाण्याचे पदार्थ लागणार त्यामध्ये मुरमुरा चिवडा चकली शंकरपाळी कऱ्हाडाचं पापड अन्य काही आणि जी कोणती गोड पदार्थ जे काही अस असेल ते लवकर खराब नाही होणार असे काही वस्तू मी सोबत नेणार त्यांना महाराष्ट्रातले सुंदर असे विशेष काही जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले सुंदर असे गडकिल्ले हे स्थळ त्यांना दाखवणार व त्यांची राहण्याची उत्तम अशी विशिष्ट सोय करणार त्यांना टाईमानुसार त्यांची सोय ही पण त्यांना मी करून देणार